एखाद्या नृ नृत्य सादर करण्यासाठी त्याच्यासाठी कपडे ज्वेलरी वगैरे आभूषण आपल्याला म्हणजे त्या नृत्यावरचेच कपडे तयारी वगैरे सर्व सर्व संस्मरणीय रहायलाच हवी मेकअप वगैरे आणि त्यांच्या ओठाची ती म्हणजे गाण्याच्या बरोबरच त्यांना बोलता येणे आणि त्यांचे कपडे वगैरे आणि त्यांना त्यानं त्यांच्या नृत्य त्यांच्या कपड्यावरून कसं सादर करता येईल जसे आपण मराठी नृत्य करतो त्यासाठी लावणीमध्ये आपल्याला लुगडं घालाय घालावं लागते पण तसंच आपण पण आणखी दुसरं करतो नृत्य तेव्हा पण आपल्याला लुगडं साडी वेस्टन कपडे वगैरे सर्व घालायचे असते हे सर्व गोष्टी आपल्याला प्रभावी बनवतात